दादा माझ्याकडे ना प्रोग्राम आहे उद्याचा म्हणजे वीस चाळीस लोकांचा आहे तर मला थोडंसं होलसेलमध्ये सामान पाहिजे होतं मला खूप काही पाहिजे आहे मी तुम्हाला लिस्ट देऊ का काय काय पाहिजे आहे तर तांदूळ लिहा वीस किलो वीस वीस किलो हा वीस किलो काय म्हटलं पंचवीस एक लोकांचं आहे हो कितीमध्ये पडेल ते म्हणजे क्वाँटिटीचा रेट किती आहे काय म्हटलं

ठीक आहे आणि बिल पण हा हा ठीक आहे ठीक आहे तर मग एक बोरी करून घ्या आणि डाळ करून घ्या आठ किलो कितीची पडेल तरी हा ठीक आहे ठीक आहे तर तुम्ही आठ किलो डाळ करा तर ठीक आहे मग हा हा हा हो पहा मी तुम्हाला सांगते आठ किलो चण्याची डाळ करा नऊ किलो उडदाची डाळ करा आणि दहा किलो तूर तू तुरीची डाळ करा आणि जे तेल आहे ना मला वीस किलो पाहिजे आहे तेल हो हो हो वीस किलो तेल करून घ्या आणि फॉर्च्युनचं करा हा हा हा कोणत्या कंपनी कोणती ठीक आहे तो वाला पतंजलीचं वीस किलो तेल करून घ्या ठीक आहे ठीक आहे करून घ्या आणि शेंगदाणे कराल पाच किलो काय रेट असेल शेंगदाण्याचा एकशेवीस ठीक आहे पाच किलो करून घ्या आणि हे पूर्ण जोडले तर किती होतील सांगाल का मला थोडंसं अडीच हजारापर्यंत ठीक आहे हे सगळं पॅक करून घेऊन या मला हो ठीक आहे